धिस कॉल इज नाऊ बीइंग रेकॉर्डेड

हो हां बरं मग माझं मला वेळ तर तसा नाहीच आहे पण तुमच्यासाठी म्हणून मी वेळ काढेन प्रोग्राम कं कधी आहे तुमचा हां हां हां दोनशे अडीचशे म्हटल्यावर तुम्ही मला मी ड्रेस कुण्या पद्धतीने शिवायचे कशी फिटिंग करायची त्यांचं मेजरमेंट वगेरे पूर्ण देऊन द्या एक लिष्ट बनवून एक त्याचा त्याच्यानुसार मी फिटिंग करेन आणि कॉश्च्युम कोणता पाहिजे त्या बं तो मग मला सिलेक्ट करून पाठवून द्या

आ आम्हाला वेळ नाही तुम्हालाच ते पूर्ण मेजरमेंट एका एक लिष्ट बनवावी लागेल तुम्ही ते आमच्या शॉप शॉपमध्ये घेऊन या हो का बरं बरं आमचं शॉपचं एक एक व्यक्ती येऊन जाईल तो पूर्ण मेजरमेंट घेईल आणि मग तुम्हाला जसं कामाला वेळ भेटं भेटेल तसं आम्ही पूर्ण कंप्लेट करून तुम्हाला प्रोग्रामच्या अगोदर पाठवून देईन चार्जेस पं आता ड्रेस कोण्या पद्धतीचा आहे काय आहे आम्ही अगोदर डिस्कस करू आपण कारण तर प्रत्येक ड्रेसची शिलाई हा वेगवेगळ्या पद्धतीची असते कारण तर आपल्याला मशीन वेगवेगळ्या वापराव्या लागतात ना हां त्याच्यानुसार मग त्या मे पहिले आम्ही ड्रेस आपण सिलेक्ट करू तुम्हाला कोणता पाहिजे का पाहिजे त्याचं का कापड कसं आहे हो हो देऊ शकतो तुमच्या प्रोग्रामच्या पहिले सगळं काही मिळून जाईल दोन तीन दिवस अगोदरच आणखी तुम्हाला काही वाटलंच तर फिटिंग वगैरे कोणाचं लूज तसं तर ते मी ट्राय करेन जसं जमेल तर कारण कारण ते दोनशे अडीचशे विद्यार्थ्यांचं म्हटल्यावर शक्यच नाही आहे कारण दिवस खूप कमी आहे आणि ते माझ्याकडं व्यक्ती पण कमी आमच्या शॉपमध्ये आजच संध्या आजच आजच पाठवून देईन मी तुमच्याकडं माझा व्यक्ती हो हो चालतं आहे ठीक आहे हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरच कॉल करा